माझ्या घरातील माझां लँडलाईन फोन क्रमांक वादळी वाऱ्यामुळे तो त्या झाडं झाडाचं फाटात त्याच्यावर पडल्यामुळं वायर तुटली आहे अन त्याची दृष्टी करण्यासाठी मी इतर लँडलाईन क्रमांकाहून त्या कार्यालयाशी संपर्क साधेन आणि त्याना म्हणेन कि बाबा माझी लँडलाईन डिस्कनेक्ट झालेली आहे आणि ती त्वरित तुम्ही पुूर्नस्थापित करून द्या तर त्यासाठी मग त्यांच्या कार्यालयात विनंती करेन